राज्यातील कोणत्या प्रमुख धार्मिक प्रवृत्ती किंवा आ घडामोडी घडामोडी याने कीर्तन होतात लोक मंदिरात जातात पूजापाठ करतात उपवास करतात आणि उपवास झाल्यावर मग कीर्तन करतात कीर्तन इंदूरकर महाराज आपले सत्यपाल महाराज येतात पूजा प पूजापाठ करतात आठ दिवस आता सप्तात बसतात आणि आणि हे से हे सगळे यात्रेच्या वक्ती होतात आणि पूजापाठ हे सगळं करतात आणि सात दिवस खूप धूमधडाक्याने कीर्तन प्रवचन हरीपाठ भारूड पण होतात आणि आधुनिकरण ज जागातिकरण संपा संप्रदायिकता आणि हे हे असे कीर्तन जागरण हे झालेच पाहिजेत आणि आणि महिला पण मंडळ महिला पण करतात कीर्तन म महिला कीर्तन करतात आणि हरीपाठ पण करतात महिला आणि भजन पण करतात आ आता तर महिला तर खूप पुढं गेलेले आहे गावागावात महिला महिला मंडळ केला आहे एका गावात मला वाटते आमच्या वर्धा जिल्ह्यात सोळाशे गावं आहे आणि सोळाशे गावात म मला वाटते चाळीस ते पन्नास हजाराच्या जवळपास मंडळ आहे आणि ते मंडळ रोज भ भजन करतात गावागावात हे हे असेच पुन्हात जास्त मंडळ झाले पाहिजेत आणि आधुनिक आधुनिकता झाली पाहिजे आणि हे असंच असंच चालू झा चालू झालं पाहिजे महिला मंडळचे जास्तीत जास्त महिला मंडळचे भजनं झाले पाहिजे आणि आणि वारी वारी पण तेथे करतात महिला लोक आजकाल खूप वारी करतात आणि आषाठी कार्तिकच्या एकादशीला जास्तीत जास्त करून महिला राहतात आ यंदाच्या वारीला तर खूप महिला होत्या मला वाटते महिला कमीतकमी दहा दहा ते पंधरा लाखाच्या जवळपास महिला होत्या आणि महिला ए य एकवीस दिवस ए एकवीस दिवस जा जातात आणि एकवीस दिवस घरदार सोडून त्या महिला महिला वारीत जातात आणि हे हे महिलाकडे पाहून तर मला तर खूप आश्चर्य वाटतात यंदा पण मी वारीत गेलो आणि वारीत गेल्यावर एवढ्या जास्त महिला पुरषापेक्षा जास्त महिला मला वारीत दिसल्या मला खूप आनंद झाला महिलाला वारीत पाहून आणि वा वारी आधुनिक झाली पाहिजेत आणि याच्यासाठी महिलांनी जास्तीत जास्त पुढाकार घेतला पाहिजे